हो ना सांगा ना आता कुठं चालता तर ओ चला ना पण कधी नाही ते ट्रेनने नाही आपण गाडी बुक करू ना आणि घेऊन जाऊ ना आधी कोण कोण येते सोबत आपल्या

हां तर मग पाहून घेऊना आपण म्हणा म्हणजे किती आहे त्यानला विचारावं लागेन गाडीवाल्यांला मग आपण सगळेजण असं वाटून घेऊ किती किती झाला असं म्हणून हा विचारीन हा विचारीन ना मी आणखी कोण कोण येते सोबत हो प्रतीक्षा येणार काय हो तरी दोन तीनजणं पाहूया तुम्ही पाहून घेशाल हो सांगा ती तुमची आणि ते राधाताई पण येत होते ना त्यांना पण जायचं होते कुठं तरी फिरायला पाहून घे सर्वाना चलाना म्हणा आता मजा येते तर किती तारीख ठरवता मग सांगाना तर ठीक आहेना मग पण असं म्हणजे साड्या वगैरे नका घेऊ तर आपण ड्रेस घालू मस्त मस्त फिरून येऊ मस्त एन्जॉय करू हो घेईन ना सगळंच घेऊ तिथे जाऊन भेट नाही नाही हां नाही मग एन्जॉय करायलाच चाललो ना आपण सगळंच घालायचं हो हो हो हो